आमच्या जिल्ह्यामध्ये क्रिकेट हा खूप आवडता खेळ म्हणून खेळला जातो इथले सगळे मुलं क्रिकेट खेळतात आणि अकोला जिल्ह्यामध्ये अकोला क्रिकेट क्लब आहे आणि इथे त्यांनी मोठं ग्राउंडही आम्हाला सुविधा करून दिलेली आहे आणि इथे आम्ही प्रशिक्षण प्रशिक्षण जर आम्हाला कुठे घ्यायचं असेल तसं माझ्या मुलानेच क्रिकेटमध्ये इथे ॲडमिशन घेतली आणि अको अकोला क्रिकेटसाठी तो पात्र झाला आणि तिथे तो क्रिकेट खेळायसाठी जात असतो रोज त्याच्यामुळे इथे अकोला जिल्ह्यामध्ये अकोला क्रिकेट क्लब जे आहे ते फार प्रसिद्ध असे क्लब आहे आणि तिथे प्रशिक्षणासाठी खूप म्हणजे तिथे सल्लागारही आहे आणि तिथे सल्ला देणारे जे असतात म्हणजे गाईड आमच्या मुलांना जे शिकवत आहे शिकवण्याचं काम करतात ते फार चांगलं काम करतात आणि काही इथे लोकं आहेत दे जे प्रशिक्षण देण्याचं काम करतात आणि मुलांना क्रिकेट कसं खेळायचं आहे हे ते समजावून सांगतात आणि माझ्या कुटुंबामध्ये माझा मुलगा आणि त्याचे मित्र हे इथे अकोला क्रिकेट क्लबमध्ये क्रिकेट खेळायसाठी नेहमी सकाळी ग्राउंडवर जात असतात आणि इथे ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस करतात आणि इथे मार्गदर्शन ह्या लोकांपासून मार्गदर्शन घेतात आणि स्पर्वेम् स्पर्धेमध्येही इथे खूप भाग घेतात त्यामुळे अकोला क्रिकेट क्लब हा अकोला जिल्ह्यातील फारच प्रसिद्ध असा क्लब आहे आणि या क्लबमध्ये अकोला जिल्ह्यातील म्हणजे अकोल्यातलेच नाहीत तर अकोल्या जिल्ह्यामधलेही लोकं इथे येऊन क्रिकेट खेळतात आणि खूपच हा हे आहे प्रसिद्ध असा क्लब आहे जिथे खूपच मार्गदर्शक लोकं इथे नेहमीच मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी इथे असतात आणि त्यांच्या स्पर्धाही ते भरवतात आणि मोठमोठ्या स्पर्धा आणि भरवून त्या मोठमोठ्या ट्रॉफी ज्या आहेत त्या त्याचं वितरणही इथे करतात